असं शिवणकामाचे किंवा कोणत्याही विणाकामाची मला काही खास नमुने असे तंत्राबद्दल काहीच माहीत नाही आणि कधी मी या पारंपरिक कापडं करण्याचा प्रयत्नही केला आहे परंतु माझ्या मम्मीने केला आहे माझ्या आई आई आजी वगैरेनेनी केलेला आहे आणि त्यांना ते काम खूप आवडतं त्यासाठी ते त्यासाठी ते वेगवेगळे कापड आणत असतात धागे आणत असतात आणि त्या हा त्याच काममदे ते गुंतून असतात हे मला लहानपणीपासून बघण्यात आलेलं आहे